पाण्याच्या उलट दिशेने पोहताना खालीलप्रमाणे फायदे होतात पाण्याचा वेग कमी असल्यास उलट दिशेने पोहण्यास मदत होते दोन पोहण्यामुळे शरीराला व्यायाम होऊन भूक लागते पोहताना हात पाय जास्त मारावे लागत नाही श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत नाही पोहताना मित्रमंडळी असल्यास एकमेकांच्या विचाराने किनारा गाठता येतो पोहण्यास सुरक्षितता असल्याने बिनधास्त पोहता येते उलट दिशेने पोहल्यानंतर त्याचे तोटे पाण्याच्या उलट दिशेने पोहताना वेग जास्त असल्यास दमछाक होते दोन पाण्याचा वेगाबरोबर वाहून जाऊ शकतो पोहताना पाण्याच्या प्रवाहात झाडाझुडपात किंवा कोठेही अडकण्याची शक्यता असते मित्रमंडळीनी विचार करून सुखरूपणे पोहून किनारा गाठणे उलट दिशेने पोहताना अनुकूलता आहे का ते पाहणे आवश्यक आहे व पोहणे फार उचित ठरणार आहे